काल आमचे बुलढाणा जिल्ह्याचे मुलं हे पुण्यावरून ढोल पथक वाजवून रात्री घरी येत असताना त्यांच्या बसचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या बस ॲक्सिडेंटमध्ये तेरा मुलांचा जागीच मृत्यू झाला आणि बावीस तेवीस मुलं ही फार गंभीर अवस्थेतमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि हे न्यूजमध्ये सांगत असताना खूप लोकं काही वेगवेगळं मिर्चमसाला लावून सांगतात परंतु त्यांच्या आईवडलांवर बहिणीवर त्यांच्याइवर काय बितते ही कोणालाही समजत नसते त्यांचं त्यांलाच कळत असते आज ह्या तेरा मुलांच्या घरच्यांचा व्यवस्था कशी असेल ही त्यांची त्यांनाच कळते